नमस्कार मॅम मी केतन संगारे बोलत आहे तसं तर मी बाहेर देशाचा रहिवासी आहे पण मी हो आणि मी इंडियामध्ये अॅज अ टुरिस्ट दाखल झालो आहे तर मी इथे खूप सारे राज्यामध्ये फिरलो आणि सगळ्या सगळ्या राज्यांचा सर्व्हे करत होतो की इथे गरीबी त्यांची संस्कृती त्यांचं राहणं खाणं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी जातिधर्माबद्दल खूप सारा म्हणजे सर्व्हे केला मी तुम्हाला जसं उदाहरण देऊ का उत्तर प्रदेश बिहार पण मला पण मला पण मला महाराष्ट्राबद्दल उत्सुकता आहे की तिथे काय आहे तिथली गरिबी तिथले जाती धर्म तिथलं कास्ट सिस्टम तिथलं राहणीमान संस्कृती

हो मी हो मी तसं खूप ऐकलं आहे खूप ऐकलं आहे मी सग तसं की महाराष्ट्रामध्ये सगळे लोक मिळून मिसळून राहतात मराठी लोक एकजूट होऊन राहतात

मॅम मला मला इथल्या मला इथल्या गरीबीबद्दल जाणून घ्यायचं आहे तेच जाणून घ्यायचं होतं मला म्हणजे की इथे गरिबी किती आहे आणि काय आहे बरं बरं बरं मॅडम खूप खूप धन्यवाद मॅम तुमच्या माहितीसाठी थँक्यू थँक्यू